माझ्याकडे गोदरेजची वॉशिंग मशीन आहे त्याच्यामुळे मला फार आराम आहे कारण पावसाळ्यामध्ये जर पाहिलं तर वादळी पावसामुळे आपल्या कपड्याव् धुण्याचा खूप प्रॉब्लेम असतो सर्वात महत्त्वाचं म्हटलं म्हणजे कपडे वाळण्याचा प्रॉब्लेम असतो त्यामुळे आपल्याला वॉशिंग मशीनमध्ये पाणी कमी लागते अॅटोमॅटिकमध्ये सुद्धा आणि साध्या मशीनमध्ये सुद्धा पाण्याचं प्रमाण कमी लागते विजेचं प्रमाण कमी लागते त्यामध्ये आपल्याला पावडर जर थोडंसं टाकलं स् घरातील स्त्री पुरुष किंवा मुलं वगैरे हे सर्वजण वॉशिंग मशीनचा उपयोग करू शकतात असं नाही की स्त्रीच यामध्ये धूवू शकणार आहे म्हणून आणि त्याच्यानंतर हिवाळा आल्यानंतर स्वेटर शॉली जाड कापड हे सगडे वस्तू त्याच्यामध्ये अगदी छान परफेट् निघू शकतात आणि वाळण्याचा तर प्रश्नच पडत नाही त्याच्यानंतर तुमचा उन्हाळा म्हटल्यानंतर तुम्ही केव्हाही सुद्धा आपण ते एटेटाइम ते कपडे धूवू शकतो आणि पा त्याच्यानंतर सर्विस सर्विसवाल्यांसाठी तर वॉशिंग मशीन अतिशय चांगल्याप्रकारची आहे त्यामुळे त्यांना केव्हाही ऑफिसमधून आल्यानंतर किंवा रात्रीला वगैरे जर धूवून टाकलं तर त्यांना सकाळी कपडे पूर्ण अगदी तयार असतात त्याच्यामुळे वॉशिंग मशीन हा प्रोडक्ट एकदम चांगला आहे आणि त्यामध्ये आपण कमीतकमी पाच ते दहा किलो प्र वजनाप्रमाणाचे कपडे टाकल्यामुळं घरात जर मोठी फॅमिली असली त्या अनुषंगाने आपण त्यामध्ये कपडे भरपूर धूवू शकतो त्यामध्ये विजेचं प्रमाण कमी अस् लागतं आणि

आणि पाण्याचे प्रमाणसुद्धा हे कमी लागते घरातली कुठलीही मंडळी असली चार पाहुणे वगैरे जरी आले तरी आपल्याला त्यांचं टेंशन राहत नाही आणि कामवाल्या बायांचं तर अगदी बी प्रश्नच मिटून गेलेला असतो